माझ्या जीवनातील संस्मर संस्मरणीय घटना म्हणजे आम्ही गेलेलो शेगावला गेलेली आमची ट्रीप ती खूप माझ्या अनुभवात राहील आम्ही सकाळी सहाला आमच्या घरून शेगावला जायला निघालो तिथे आम्ही सकाळी नऊला पोचलो त्यानंतर नऊला पोचल्यानंतर आम्हाला तिथे आधार कार्ड वगैरे सगळे मागवण्यात आले पण आमची आम्ही सगळे जण गडबडीत गेल्यामुळे आम्ही सगळे जण आधार कार्ड घरीच विसरून गेलो होतो त्यामुळे आम्हाला तिथे ना दर्शनाची एंट्री भेटली ना राहण्याची एंट्री भेटली त्यामुळे आमचा तो दिवस खूपच संस्मरणीय राहण्यासारखा आठवणीत राहण्यासारखा दिवस आहे कारण की एका चुकीमुळे आमचा पूर्ण दिवसही वाया गेला व शिवाय आमचे श्रीचे दर्शनसुद्धा झाले नाही आणि आम्हाला राहण्यासुद्धा राहण्यासाठीसुद्धा कुठे त्या शेगावच्या आश्रमात सुविधा उपलब्ध नव्हती आणि हा अनुभव हा नेहमीकरतास आमच्या स सोबतच राहणार आहे म्हणजे कुठे जाऊ तं आता आधार कार्डस सोबत नेण्यात येईल अशी आमची ही स्मरणीयस टीप राहिली